मी पहिल्यांदाच बावीस किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा माझी इच्छा नव्हती पण आम्ही जेव्हा सोबत रनिंग करायचो तेव्हा मित्र म्हटला चला आपण भाग घेऊया आणि मी भाग घेतला आणि मॅरेथॉन असल्यामुळं मला त्याबद्दल काय माहिती नव्हती मी मित्राला रात्री फोन करून दुसऱ्या दिवशीच म्हणजे सगळी माहिती विचारली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो आणि माझा खूप चांगला अनुभव होता रनिंगच्याबाबतीत पण त्यानंतर मला खूप त्याचा त्रास झाला कारण पहिल्यांदाच एवढं लांब मी पळालो होतो आणि म्हणजे एक आनंद पण झाला आणि बॉडीचं दुखण्याचा ती एक त्रास पण झाला पण त्यानंतर मी कधीही कुठली स्पर्धा असू दे नाही तर काय असू दे त्यामध्ये कायम भाग घेतला आणि तिथूनं मला एक ऊर्जा मिळाली तिथं माझा नंबर आला नाही पण त्यानंतर मला खूप प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मी पुढच्या ज्या दोन स्पर्धा होत्या त्यात प्रथम क्रमांक पटकावला होता आणि खरंच मला त्यानंतर खूप म्हणजे रनिंगचं खूप आवड निर्माण झाली होती